मला भाज्या लावायला आवडतात कारण आजकाल खूप भाज्या आणि फळांवरती खूप आ फर्टिलायजर्स मारले जातात आणि त्याचं खूप केमिकल्स फ्रूट्स आणि भाज्यांवरती असतात जे की आपल्या शरीरासाठी बिलकुलही हानीकारक आ बिलकुलही फायद्याचे नाही आहे आणि खूप धोकादायक आहे त्याच्यामुळे मला आपल्या घरी घरच्या बागेमध्ये भाज्या आणि फळे वा उगवायला आवडतील कारण जेवढे आपण नॅचरल फ्रूट्स आणि व्हेजिटेबल्स खा खाणार तेवढी आपली तब्येत ही चांगली राहील